माझ्या संग्रहाबाबत तसं तर माझे खूप सारे विशिष्ट ध्येय आहेत कारण की जे मी संग्रह करते जे की खूप म्हणजे जुन्या काळातील आहेत काही तर आणि काही तर म्हणजे आता सापडतसुद्धा नाही म्हणजे खूप कमी लोकांकडे सापडतात तर मग अशा गोष्टी समोर जाऊन माझ्या जे ही मुलंबाळं आहेत किंवा त्यांच्या मुलाबाळांना तर ही जी हिस्ट्री आहे तर ही सर्वाना म्हणजे माहिती असली पाहिजे आणि त्यातलं त्या संग्रहाशीस जोडून की म्हणजे कोणत्या काळातील आहे आणि त्या काळातील लोकं कसे होते वगैरे तर ही एक माहिती सांगायसाठी खूप सोपं होऊन जाते जर कोणतीही गोष्ट आपल्याकडे असली पासबद्दलची तर आपण फ्यूचर जे जे जेही युवक आहे तर त्यांना सोप्यापणे सांगू शकतो तर त्यामुळेस मी जेही म्हणजे हे लेटर्स वगैरे ज्याचे पोस्साची तिकिटं जमा करते कारण की समोर जाऊन मग मी माझ्या लेकराबाळांना सांगू शकते की त्या काळात पत्रं होते अशा प्रकारच्या त्यांनी भावना जुळलेल्या होत्या असं वगैरे